हां नमस्कार सर मला सधारण एक दहा माणसांसाठी भाज्या हव्या आहेत म्हणजे जेवणाचं हवं आहे तर एक पनीर टिक्का मसाला दोन आणि तुमच्याकडचं हो चालेल सर चालेल नाही सर पंजाबी हवं आहे त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाला दोन हां त्याच्यानंतर बटर नान दहा सॉफ्ट सॉफ्ट बटर नान दहा हां आणखी हां आणखी एखादी स्पेशल भाजी मला तुम्ही सुचवाल का पाहुण्यांसाठी ओके बरं ते एक ओके हरकत नाही सर मग हां मग दहा जणांसाठी किती तीन पुरतील घ्या सर मग तीन नटराज स्पेशल हां मघाशीच सांगितलेलं तुम्हाला पनीर टिक्का मसाला सर मग पनीर टिक्का मसाला दोनच्या ऐवजी तीन करा हो आणि स्टार्टरला काय आहे सर तुमच्याकडे स्टार्टरला काय आहे नाही नको सर स्टार्टरला काय आहे ते सूप झालं सर स्टार्टरमध्ये काही आहे पनीर चिली वगैरे आहे गोबी मंचुरियन मग सर मग हे बघा नाही हे बघा स्टार्टरमध्ये मला सर तीन पनीर चिली मंचुरियन पनीर चिली मंचुरियन तीन पनीर चिली तीन गोबी मंचुरियन दोन हां आणि सर दहा रो दहा रोस्टेड पापड दाल फ्राय दोन आणि नाही दाल तडका नको आहे सर दाल फ्राय हवं आहे मिडियम आहे ते दाल फ्राय दोन आणि जिरा राईस सर तीन द्या ओके सर सगळं तीन तीन हां तीन सर साधारण किती वेळात डिलेवरी मिळेल मला का हो सर उशीर का रश आहे का ओके सर थोडं जरा लवकर करा ना लवकर बघा सर मी एक अर्धा तासाने पाठवते सर द्या पाहुणे आले आहेत अचानक आम्ही नेहमीचे कस्टमर आहे सर तुमचे ओके ठीक आहे सर थँक्यू थँक्यू पाठवते मी मुलाला अच्छा थँक हो अच्छा थँक्यू